माझा शिवणकामाचा व्यवसाय हा म्हणजे गावात आहे श वणीवाग गावात आणि हा व्यवसाय मी एकोणीसशे सत्तर अठ्ठ्याहत्तरपासून सुरू केला त्या व्यवसायासाठी लागणारा पैसा तो मी माझ्या स्वतःच्या याच्यातून खर्च केला मी कुठेलाही खर्च घेतलं नाही आणि या व्यवसायातून मला समाधान म्हणजे माझा पूर्णपैकी दिवस हा या मुलींच्या संबंधात याच्यात जात होता त्याच्यामुळे त्याच्यापासून मला समाधानच मिळत होतं आणि त्याच्यामुळे माझं एक तर दिवस पण चांगला जात होता आणि आपल्यालाही काही की काहीतरी मुलींना आपण शिकवलं त्याचं एक समाधान मिळत होतं त्या समाधानामुळे काय की आपल्याला एक तर चांगलंच मिळत होतं आणि कोण्या मुलींना आपण काय की जर शिकवतो तर त्याच्यापासून त्या मुली शिकल्या की शिकणं हे आवश्यक होतं त्याच्यापासून मला पैसा पण मिळाला आणि मला समाधान पण मिळालं आणि मला कोणत्या प्रकारची तडजोड करावी लागली नाही त्याच्यानंतर नगर परिषदमधून काय की एक शिवनकामाबद्दल निघालं होतं त्या परभनी नी वाल्याने ठे ठेका घेतला आणि त्याच्यात मी मुलींना एका टाईमला शंभर विद्यार्थ्यांना शिकवत होती त्यावेळेस माझ्याकडे आठ मशीन होत्या आणि मला ए की सगळ्या प्रकारचे कपडे पण त्यांना शिकवावं लागत होते आणि माझं घरचं खूप म्हणजे मोठं असल्यामुळे माझ्याच घरामध्ये मी त्या मुलींना शिकवत होती त्यावेळेस दोन वेळा माझी क्लास राहायचे एक सकाळी आठ वाजता आणि नंतर मग अकराच्या नंतर आणि क्लास राहायचे प्रत्येक वेळेस माझ्याकडे पन्नास ते साठ मुली राहायच्या पण जेव्हा नगर परिषदकडून जे मुली मिळाल्या तेव्हा एका वेळेस शंभर विद्यार्थी राहत होत्या आणि शंभर विद्यार्थ्यांना पण मी शिकवत होती त्याच्यामध्ये खूप जणांचा फायदा पण झाला आणि त्या मुलींना जो पैसा मिळायचा तो आहे की नगर परिषदकडूनच मिळायचा आणि मला ते आहे की त्याचं मानधन म्हणून देत होते आणि त्याच्यानंतर त्यांना शिकवल्यानंतर मी घरी परत क्लास घेत होती मुलींचे तेव्हाही माझ्याकडे विद्यार्थी चाळीस विद्यार्थी तरी राहात होते असं त्याच्यामुळे मला एक तर मुख्य म्हणजे समाधान मिळालं आज माझं वय सत्तर आहे पण आजही पण मी कपडे पण शिवते आणि मुलींना शिकवते पण